मी नांदेडवासी असून नांदेड मध्ये शिखधर्मीय गुरुद्वारा शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंदसिंगजी यांच्या नावाने या ठिकाणे असनारा हा जो गुरुद्वारा आहे यासाठी संपूर्ण देशभरातून शिख धर्मीय लोक या ठिकाणी येतात पर्यटनावर त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे त्यांच्या रोजच गाड्या ह्या रेल्वे स्टेशनवर नेहमीच असतात प्रत्येक गाडीच्या वेळेला त्या ठिकाणी त्या उभ्या असतात इतकंच न्हवे तर गाडीमध्ये देेखील ह्या लोकांना जे दिल्लीला खास जाणारे आहेत अशा लोकांना जेवणही ह्या गुरुद्वाऱ्याच्या मार्फत दिल्या जातं संपूर्ण देशभरातून येणारे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणाहून जरी येत असले तरी गुरुद्वाऱ्यामध्ये आल्यानंतर त्यांचं विशेष हे एक आहे की प्रत्येकजण आपलं कार सेवा म्हणजे कुठली ना कुठल्या पद्धतीची सेवा करतात ह्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची जर सेवा कोणती असेल तर ती तिथे दर्शनास येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या पायातली पादत्राणं उजलणं आणि ती स्टँडमध्ये ठेवणं मग ती व्यक्ती क्लास वन ऑफिसर जरी असली तरीही तिच्या पायातली पादत्राणं ती स्वतः उचलते ठेवते आणि परत पुनःश्च भाविक आल्यानंतर त्यातला देत परत ते देते अतिशय भाविक पद्धतीने हे सर्व लोक ह्या ठिकाणी हे कार्य करतात विशेषतः होळी वैशाखी पौर्णिमा कार्तिकी पौर्णिमा दिवाळी दसरा या पाच सहा वेळेला खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम होतात सर्व शीख धर्मीय एकत्र येतात आणि सर्वजणं विशेषतः दान करण्याच्या पद्धतीने जेवढं स्वतःला देता येईल इतरांना ते देतात आपल्या उत्पन्नाचा दहावा हिसा हा आपण आपल्या गुरुद्वाराला देणं हे सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आपलं आहे असं प्रत्येक शिखधर्मीय मानतो म्हणून नांदेडला सगळ्यात जास्त महत्त्व जर कशाचं असेल तर ते प्रामुख्याने या सचखंड अशा गुरुद्वाऱ्याचा आहे आणि म्हणूनच या ठिकाणी हा गुरुद्वारा पर्यटन पर्यटनावर त्याचा खूप मोठा परिणाम घडून आणलेला आहे हा मेन गुरुद्वारा जरी असला तरी त्याच्या आसपास जे छोटे छोटे गुरुद्वारा आहेत त्या साऱ्या ठिकाणी ह्या लोकांना फिरवून आणण्यासाठी खूप साऱ्या अशा बसेस आहेत ज्या मिनी बसेस आहेत ज्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना मोफत सेवा देतात आणि सगळे ठिकाणं फिरवून आणतात आणि तेवढ्याच एका आकर्षणा पायी या ठिकाणी फक्त शीखधर्मीयच नव्हे तर इतरही लोक आल्यानंतर अवश्य गुरुद्वाऱ्यासाठी थांबतात बघतात आणि मग प्रसन्न चित्ताने आपापल्या स्वगृही जातात